आपण रेखाटनामध्ये प्रावीण्य मिळवल्यानंतर अनेक व्यवसायांचे दालन आपल्यास उघड ते रेखाटन म्हणजे चित्र किंवा डिझाईन करणे तांत्रिक योजना तयार करणे या कौशल्यांचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो पहिला म्हणजे आपण आर्किटेक्चर करू शकतो रेखाटनामध्ये प्राविण्यता मिळाल्यानंतर व्यक्ती आर्किटेक्ट म्हणून कार्य करू शकते आर्किटेक्ट इमारतींची रचना करतो प्लॅनिंग करतो त्याची डिझाईन करतो असे विवेक असे विशेष काम आर्किटेक्ट करतो त्यामध्ये त्यांचे ग्राहकांचे गरजा त्यांच्या सुरक्षा सर्जनशीलता यांचा विचार करावा लागतो कोणत्या नागरिकाला कसं कसा घर पाहिजे कोणते कोणते रूम पाहिजे किती खोल्या पाहिजे स्वयंपाक खोली कसे पाहिजे हे सर्व गोष्टी आर्किटेक्ट बघतो नंतर आहे ग्राफिक डिझाईन तर ग्राफिक डिझाईनमध्ये रेखाटनाचं कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे आपण ब्रँडिंग जाहिराती आणि विविध ग्राफिक सामग्री हे तयार करण्यात ग्राफिक डिझाईनचा रेखाटनाची आवश्यकता असते हे क्षेत्र सर्जनशीलतेचा महत्व देते आणि मार्केटिंगसाठी याची खूप जास्त आवश्यकता होते आणि आत्ता आधुनिक काळामध्ये याची जास्त गरज भासलेली दिसते इंजिनीअरिंगचे ड्राफ्टिंग इंजिनीअरिंगचे ड्राफ्टिंग ड्राफ्समन म्हणून काम करण्याची संधी देखील उपलब्ध होते या क्षेत्रामध्ये यांत्रिक नागरिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी म्हणजे अभियांत्रिकीसाठी तांत्रिक रेखाटन तयार करणे आवश्यक आहे या रेखाट रेखाटनांमध्ये यांत्रिक प्रणाली इमारतीचे ढाचे किंवा वीज वितरण भूकंप म्हणजे भूकंप आल्यास ते रोखण्याचे इमारत यांचा समावेश असतो नंतर फॅशन डिझाईनिंग म्हणजे आपण कपडे डिझाईन करू शकतो जे फॅशन शोसाठी किंवा मॉडल्स घालून त्यांचे घालून त्यांचे मार्केटिंग करू शकतात त्यात रेखाटनाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांचे साकार करणे आवश्यक आहे आर्ट आणि आर्टमध्ये रे रेखाटनाचा प्रवीणता मिळवून व्यक्ती चित्रकार आणि इल किंवा इलस्ट्रेटर म्हणून कार्य करू शकतात त्यामध्ये बुक कवर कॉमिक्स आणि ॲनिमेशनचा समावेश असतो त्यामध्ये ते चित्र तयार करतात आणि ॲनिमेशन ॲनिमेशन या क्षेत्रात काम करणे देखील एक उत्तम पर्याय आहे ॲनिमेशन नर्स रेखाटनाचे उपयोग करून चरित्र वातावरण किंवा कथा तयार करतो यामध्ये दोन ते तीन थ्री डी ॲनिमेशन समाविष्ट असतात ज्यामध्ये रेखाटनांचे गहन समज आवश्यक आहे तर या प्रकारचे